हॅलो ओला कॅब अरे मी रवींद्र बोलतो अरे काय तुमचं कॅबची परिस्थिती आहे राव आ अरे तुमच्या सीट्स व्यवस्थित नाहीत कोरोना कोरोनाचा टाईम चालू आहे आणि तुम्ही कसं हे एवढी अस्वच्छता कशी काय करू शकता आं तुमचा ड्रायव्हर हा बिना मास्कचा ड्रायव्हर ड्रायव्हिंग करतो हां मागे लोक बसलेले असतात एवढी भयानक परिस्थिती असूनही तुम्ही असे कसे काय वागता तुम्हाला ते समजायले पाहिजे ना की कोरोनाचा काळ आहे कोरोना कोरोनाच्या वायरस पसरतायत लोक एवढे मृत्युमुखी पडत आहेत तर तुम्ही तुम्ही तुमच्या हे करायला पाहिजे ना स्वच्छता वगैरे अभियान काही ना काही तर करा तुम्ही तुम्ही असे अस्वच्छ कॅबच्या सीटा आणि हे करता तुमचा ड्रायव्हर मास्क नाही घालत तुमचा ड्रायव्हरने व्हॅक्सिन घेतलेली आहे की नाही त्याचा काही प्रमाणपत्र वगैरे काही तुम्ही द्यायला पाहिजे ना तुम्ही असं नाही करायला पाहिजे की तुमच्या कॅबमध्ये इतकी लोकं बसतात गाडीच्या सीटांवर तुम्ही हे करायला पाहिजे सॅनिटायझर लावून द्यायला पाहिजे त्याला स्वच्छ ठेवायला पाहिजे वेळोवेळी त्या सीट बदलायला पाहिजे ना ह्या सीट एवढ्या घाणेरड्या याच्यात आम्ही कसं काय बसणार हे तुम्ही हे करा ही माझी तक्रार आहे तुमच्याइकडे नाही तर हे असं चालणार नाही पहिलेच कोरोनाच्या काळात एवढे लोकं मरतायत हॉस्पिटलमधे अॅडमिट होतायत त्यांना ऑक्सिजन भेटत नाही आहे तर हे चालणार नाही तुमच्या ड्रायव्हरला सांगा वेळोवेळी सीट बदलायला किंवा त्यांना सॅनिटायझर वेळोवेळी जेव्हा आम्ही कॅब बुक करतो तेव्हा आमच्या समोर सॅनिटाईज झालेलं असायला पाहिजे तुमच्या गाडीमध्ये सॅनिटायझर नाही ड्रायव्हरने मास्क घात घालत नाहीत त्यांना व्हॅक्सिन आहे की नाही हे आम्हाला माहीत नाही कसं काय हे आम्ही कसं काय हे सहन करावं एवढा मोठा आपल्या सरकारने उपक्रम चालवलाय की अंतर ठेवा तुमच्या कॅबमध्ये ते प्लास्टिक लावायला पाहिजे सॅनिटाईझ करायला पाहिजे वेळोवेळी ते स्वच्छ धुवायला पाहिजे ड्रायव्हरनी मास्क घालायला पाहिजे या गोष्टी तुम्ही का नाही करत या गोष्टी करत जा कारण हे हेचं कोरोनाच्या काळात हे चांगलं नाही आहे हे एवढी जर तुम्ही काळजी घेशाल नाही तर आम्ही लोकांचं कसं होईल ठीक आहे